सुरवातीला चित्र काढण्यासाठी एक ॲप होतं त्याच्यामध्ये आपले चित्र जर ठेवलं तर ते इतकं म्हणजे हॉरिझोंटल आणि वर्टीकल अशा लाइनी यायच्या लाइनीमध्ये छोटे छोटे स्क्वेअर निर्माण व्हायचे त्यामुळे त्या ते त्याच्यानंतर त्या आधारे आपल्याला चित्र काढायला सोपं जातं त्याचं नाव मी विसरलो कारण ते ॲप मी आता वापरत नाही सुरवातीला वापरत होतो तर भरपूर फा म्हणजे सुरवातीला आपल्याला लवकर कळत नाही कुठून कुठे किती काढायचंय डोळे क किती मोठे किती छोटे नाक किती मोठं छोटं तर ते त्या ॲपमुळे मला त्याचा भरपूर फायदा झाला मी स्केचिंग वगैरे शिकलो आहे पण ऑनलाइनच शिकलो आहे ऑनलाइन बघून बघून शाळेमध्ये चित्रकलेचा विषय होता पण ते त्यावेळेस ते एवढं काही खास लक्ष दिलं नाही त्या नंतर थोडाफार इंट्रेष्ट यायला लागला थोडा ऑनलाइनमधे मी रवी भागवत आहे त्यांना फॉलो करतो आहे एक राजेश म्हणून एक आहेत असे भरपूर चित्रकार आहेत जे ऑनलाइन त्यांचे विडियोज् टाकत असतात वेगवेगळ्या प्रकारचं जे ते चित्र करतात ते आणि ते बघून शिकायला भरपूर सोपं जातं